पुस्तकं खरेदी करायच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मी बुकगंगा मेहता पब्लिकेशन हाऊस या ऑनलाईन द्वारे पुस्तक खरेदी करीत करत असतो आणि जवळपास स्वस्त दुकान सेकंड हँन्ड पुस्तकाचे यें तर कुठे नाही आहे त्यामुळे